भारतात गुलामगिरीची पर परंपरा फार वर्षापासून चालत आलेली होती ती गुलामगिरीची परंपरा नष्ट करण्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले त्या संविधानामध्ये भारतीय नागरिकांना समान प्रतिनिधित्व कसे करता येईल त्याबद्दल तरतुदी होत्या स संविधानामध्ये माणसाला माणूस म्हणून कसे जगावे व आपल्याला कोणकोणते अधिकार प्राप्त झालेले आहेत हे संविधानमध्ये लिहिलेले आहेत तर संविधानामुळे संविधानामुळे सामान्य माणसाला आपले वेगवेगळे अधिकार प्राप्त होतात सानी मा नागरिक सा आपले समान प्रतिनिधित्व प्राप्त करण्यासाठी संविधानाची मदत घेतात संविधान जर वाचले तर संविधानामध्ये छोट्या छोट्या तरतुदीबद्दल माहिती दिलेली आहे आपण आपल्या भारतात सत्ता कशी चालवावी व आपले अधिकार कोणते हे संविधानामध्ये नमूद केलेले आहे संविधानावरची संविधानाची उपेक्षा न करता संविधानाने हे मानून घ्यावे हे आपले परमकर्तव्य आहे नागरिकांना स संविधानाचे समान प्रतिनिधित्व कसे करता यावे याबद्दल संविधानातच माहिती दिलेली आहे संविधान हे भारताचे भारताचे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे आणि राज्यघटना आहे